आमच्या गावात मोठ्यांच्या संमतीनेच लग्नं जुळवली जातात काही लग्नं मुलं मुली एकमेकांना पसंत करतात आणि तिथून ठरवली जातात त्यांची पहिली भेट ही फॅमलीमधेच घडवून येते आमच्या इथे पोह् कांदेपोह्यांचा प्रोग्रॅम करतात त्यामुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि दोन्ही कुटुंबातीन विचार एकमेकांना पटवून पुढची बोलणी करतात तसंच मुलगा मुलगी हे सेपरेट बाजूला बाजूला बसून त्यांचे एकमेकांचे विचार एकमेकांना सांगतात आणि अशा प्रकारे आमच्या इथे लग्नं जुळवली जातात